मी जळगावला जात असताना तिथे राहिल्यानंतर तिथे खूप दिवस ड्युटी केल्यानंतर तिथचं वातावरण अनुभवल्यानंतर त्यामध्ये तिथचं वातावरण बघून तब्येतीला खूप धोका व्हायचा कारण त्यामध्ये तब्येत एकदम अचानक खराब व्हायची त्यामध्ये कारण वातावरणामुळे वातावरणामुळं खूपच खूपच तब्येतीवर परिणाम हा व्हायचा तिथं गावाकडून तिथपर्यंत प्रवास करताना गावाकडून तिथपर्यंत प्रवास करताना खूप तब्येत खराब व्हायची त्यामध्ये न्य त्यामध्ये गावाकडली खूप आठवण यायची घरच्यांची खूप आठवण यायची घरच्यांची खूप आठवण यायची कारण त्यामध्ये ताप वगैरे उठणं नाही काही बसणं नाही काही जेवण नाही काही नाही त्यामध्ये त्यामुळे घरच्यांची खूप आठवण यायची आणि एकच एकत्रच प्रवास करत असताना तब्येती तब्येतीला खूप परिणाम तब्बेतीला खूप परिणाम व्हायचा आणि तब्येत खूप खराब व्हायची त्यामध्ये ताप वगैरे सर्व सर्व यायचं त्यामध्ये गोळ्या वगैरे सर्व घ्यायचं